मराठी भाषा शिकणे खूप आवश्यक आहे कारण ही महाराष्ट्राची मातृभाषा आहे तसेच संतांची भाषा मानली जाते जसे की ज्ञ संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत एकनाथ संत मुक्ताबाई यांचे अभंग हे मराठीत असल्यामुळे मराठी भाषेचं महत्त्व आणखीही वाढलेले आहे मराठी भाषेत खूप साहित्यिक व आहेत वाचण्यासाठी जसे की पु ल देशपांडे व पु काळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वि स खांडेकर शिवाजी सावंत यांचे असे साहित्य आहे जेणेकरून तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनात आणि सामाजिक जीवनात खूप महत्त्वाचे योगदान देता येतील जसे की याच्यात खूप चांगले चित्रपटही तयार होतात जेणेकरून तुम्हाला तुमच्या विरंगुळा होईल मुलांवर तसेच मराठी भाषेमुळे चांगले संस्कार होतील परत मराठी भाषेमुळे संवादाचे संवाद कौशल्य सुधारते समाजात वावरताना त्यांचा आत्मविश्वासही वाढतो